हॅलो

आमच्याकडे फेमस आमच्या महारा आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये फेमस नागपूरला गेलो आपण फिरायला तर तिथं पर्यटनस्थळं पण खूप आहे आणि खाण्यासारखं म्हणजे स्वादिष्ट रस्सापोहे आहे ते नागपूरचे फेमस रस्सापोहे आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या डिशेश खायला मिळेल तुम्हारा तुम्हाला अमरावतीला अंबादेवीचंच मंदिर खूप पुरातन आहे ते पाहण्यासारखं आहे आणि खाण्यासाठी पण भरपूर सारे रेस्टॉरंट आहे आणि फायू स्टार हॉटेल पण हो पाणीपुरी पण मिळते पाणीपुरी आमच्या इथची फेमस आहे अमरावतीची खूप चांगली पाणीपुरी आहे आणि तसेच आ पुण्यालासुद्धा बाकरवडी वगैरे फेमस आहे पुण्याची बाकरवडी आणि शेगावला गेलं की तिथे पण एक पर्यटनस्थळ आहे आणि हे पण आहे मंदिर पण खूप मोठं आहे आणि तिथली शेगावची कचोरी पण खूप फेमस आहे तिथली शेगाव कचोरी खूप चांगली मिळते शेगाव कचोरीसुद्धा मिळून जाईल तुम्हाला आणि आणखी भरपूर स सगळे स्थळं आहे आणि इथे नाशिकला गेलं तर नाशिकला पण न हे आहे नाशिकला आपला मिसळपाव फेमस आहे इथला द रूद द्राक्षमळा द्राक्षमळा आहे तिथे द्राक्षमळ्यामधील मिसळपाव खूप फेमस आहे तिथे नेऊन आणि ते पुण्याला गेलं त्या तिथे पण खूप सारे पर्यटनस्थळ आहे आणि वडापाव वगैरे खूप छान मिळते पुण्याचा आणि बाकरवडी पण वेगळी मिळेल पुण्याला छान अशा प्रकारे खूपसं पोहे नागपूरचे फेमस आहे मॅडम आम्ही तुम्हाला नागपूरला नेऊ फम फिरायला त्यावेळी तिकडचं तुम्हाला रस्सापोहे खाऊ घालू अमरावतीला पण खूप सगड्या डिशेश मिळून जाईल असं काही नाही आता अमरावतीला पण भेटून जाते सगळेच पदार्थ अमरावतीचे पर्यटनस्थळ पाह्यले की अमरावतीलासुद्धा तुम्हाला चांगली मेजवानी देऊ आम्ही अमरावतीचे पण दोनतीन स्थळं खूप चांगलं आहे ठीक आहे ठीक या या वेलकम वेलकम